आमच्या गावातील ड्रेनेज व्यवस्था फार काही चांगली नाही त्यामुळे आम्हाला विविध प्रश्नांचा सामना करावा लागतो जसे की आरोग्याविषयक असेल किंवा पाण्याविषयक असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आमच्या इथे ड्रेनेज व्यवस्था फार चांगली नसल्यामुळे पाण्यात पाण्याचा प्रॉब्लेम खूप आहे कारण यामुळे जे पा स्वच्छ पाणी आहे ते पण दूषित व्हायला लागलेलं आहे यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे जसे की जे घरातून सांडपाणी निघतं त्याला एका ठिकाणी जमा करून एका ठिकाणी जमा करून तिथे वॉटर ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत जेणेकरून जे सांडपाणी तिथे जमा होईल त्याला स्वच्छ कर करता येईल आणि त्या स्वच्छ केलेल्या पाण्याचा उपयोग आम्ही विविध उपक्रमामध्ये करू शकतो जसं की जे स्वच्छ केलेलं पाणी आहे त्याचा उपयोग आपण झाडाला पाणी देण्यासाठी करू शकतो विविध झाडं जर आपण लावले गावाच्या सभोवताली तर जे दूषित पाणी झालेलं आहे ते पण स्वच्छ होईल हे याचा याचा ह्याचा पण फायदा त्या वॉटर ट्रीटमेंट प्लानचा आम्हाला होऊ शकते आणि जे स्वच्छ केलेलं पाणी आहे आहे ते विविध फॅक्टऱ्यांना आम्ही देऊ शकतो की ज्यानाकर जेणेकरून जे स्वच्छ पाणी उपलब्ध आहेत त्याचा ना नाश नाही होईल आणि जे जे विविध बांधकाम होते त्यासाठी जे लागणारं पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग आम्ही त्या तिथे करू शकतो जर ड्रेनेज व्यवस्था चांगली केली आम्ही तर आमच्या इ गावातील जे आरोग्याशी आरोग्यसंबंधीत जे अडचणी आहे किंवा आरोग्यसंबंधित जे ज्या अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे त्या त्या त्याचा उपयोग त्या वॉटर ट्रीटमेंट प्लानचा त्यांना होईल जेणेकरून त्यांना पिण्यासाठी जे पाणी लागतं स्वच्छ ती उपलब्ध होईल ज्या ड्रेनेजमुळे जे दूषित होत आहे किंवा ड्रेनेजमुळे ज्या जे स्वच्छ पाणी अगोदर जमिनीत आहे जमिनीतल्या पाण्या पाणी जे दूषित होतं आहे ते होणार नाही आणि यासाठी विविध उपक्रम आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतसोबत मिळून करत आहो